आजच्या काळामध्ये तंत्रग्यानचं वापर करताना आपला जो ज्येष्ठ नागरिक असते ज्यांचं उमर जास्त असते त्यांना लॅपटॉप किंवा मोबाईल सांगा किंवा लॅपटॉप सांगा त्याच्या वापर प्रॉपर करतात येत नाही काउन काउन के त्यांच्या डोळा खतम झाला असते बरोबर त्यांच्या डोळ्याच्या समोर तर एवढी मोठी स्क्रीन स्क्रीनच्या डेलिसिस ते सगळं गोष्ट समजते नाही आणि तो गोंधट करून टाकते तो आम्हाला कसं आहे की जो ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तो चीज करावीच नाही लागते काउन काउन की त्यांचं उमर भी खूप जास्त होत जा होते आणि तो उमर जास्त होताना त्यांना तो चीज वापर करू ये शकत नाही काउन की त्यांचे हात बरोबर काम करत नाही त्यांच्या डोळा बरोबर काम करत नाही त्यांच्या डोळ्यानं बरोबर काम करत नाही त्यांना दिसत नाही बरोबर त्यांची बुद्धी कमी कम होती आणि तो सर्व मोठा गोष्ट आहे त्यांना समोरच्या स्क्रीनमध्ये काय आहे आणि काय नाही ते फार दिसत नाही काउन के त्यांच्या डोळा कमजोर होतेत उमरपेक्षा तो अपन समज सकते पण कसं आहे आजच्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे किंवा पण लॅपटॉपवर बसतात आणि त्याच्यावर काम करत असतात तो त्यांना थोडा अडचण येते काउन के त्यांच्या उमर जास्त झाला ना तो पेक्षा त्यांचे अडचण येते आणि कसं आहे मोबाईल मोबाईल हा असा आहे असा वस्तू आहे के तुम्ही कोणत्याही माणूसला द्या त्या माणूस ज्येष्ठ आहे की बाळ आहे की माणूस आहे की ज्येष्ठ नागरिक आहे ते एवढं स्पीडला वापरते की तुम्हाला का काय सांगू पण तेच गोष्ट तेच मोबाईल आपण अगर ज्येष्ठ नागरिकाला हातात दिले त ते एवढ्या स्पीडमध्ये वापरू शकत नाही काउन काउन के त्यांच्या जे बुद्धी वाचण्याची बुद्धी आहे ते एवढी नसते काउन काउन ते तेच्या उम्र जास्त झाला असते आणि त्याला बरोबर वापर करत येत नाही ज्या मोबाईल आहे इलेक्ट्रॉनिक कोणते बी वस्तू आहे जे असतं लॅपटॉप आहे मोबाईल आहे कंप्यूटर आहे ते त्यांना फार यूज करता येत नाही काउन के काउन त्याला कायपण समजत नाही ते कायपण कायपण केतं केल्या जातेत आणि ते आमच्यापेक्षा खूप कमी नाही तरी नाही बराबर आपण हे सांगू शकतात के एक या एक या दोन्ह ज्येष्ठ नागरिक असतात शंभरपेक्षा जे बरोबर मोबाईल चालवते लॅपटॉप चालवते काउन के काउन तेच्या माईंडवर तेच सेट होतं ना पण काहीकाही लोक असं असतात की त्यांच्या डोळ्याच्या रोशनी कमी होत जात काउन काउन की ते खूप मोठं वर्षानंतर ते मोबाईल ते लॅपटॉप वापरून वापरून वापरून वापरून त्यांच्या डोळा पुरा खराब कर लेता आणि काय याचं नुकसान ते ज्या उमरमध्ये जातात साठ सत्तर ऐंशी उमर म ते पंचावन्नची उमर झाला होतात त्यांना दूरचे दिसते नाही बरोबर हात बरोबर काम नाही करत डोळा बरोबर काम नाही करत त्याची बुद्धी बरोबर काम नाही करत तो कसा आहे आमचं ए आवाहन आहे की ज्येष्ठ नागरिकांना ना मोबाईल यूज कराला पाहिजे त्या उमरमध्ये ना लॅपटॉप यूज करायला पाहिजे ना आणखी काही यूज करायला पाहिजे काउन काउन त्यांना काही समजनारही नाही आणि काय करता येनारही नाही तर ते करून काय मिळणार काहीच नाही मिळणार ना ते आमच्या बोलणं आहे